तसं बदलत्या काळानुसार जे तरुण असतात ते पण आजकालचे बदलतात आणि तशाच प्रकारे यामुळे संस्कृतीवर पण खूप जास्त प्रभाव पड तसं म्हटलं तर कारण की ज्या गोष्टी असतात जे देवाधर्माच्या गोष्टी असतात किंवा काही काही प्रकारे साजरे केल्या जातात काही प्रकारे काही लोक करतात देवसाठी साजरे काही नाही करत काहींना कंटाळा वाटतो किंवा असंही म्हणू शकतो की काही काही लोक असतात की ज्यांना देवाला मानायला नाही आवडत तर मग असे लोक संस्कृतीला कुठे पलीकडेच घेऊन जातात आणि जे आता धर्म वगैरे बदलतात लोक काय माहिती का बरं बदलतात तर पण त्यांना असं नाही करायल पाहिजे कारण की ते ज्या संस्कृतीशी जुळलेले आहेत तर त्यांना त्याच संस्कृतीला पुढे न्यायला हवं पण आजकालची तरुण पिढी अशी आहेत की जीस वॉट्सअॅपवर किंवा इन्स्टाग्रामवरच सर्वात जास्त राहतात आणि त्यांना मग अशा प्रकारे काही लोक खूप जास्त प्रोत्साहित करतात की तुम्ही या धर्माकडे नसून या धर्माकडे जा ज्यामुळे तुम्हाला खूप जास्त गुण येईल तुमच्या घरच्यांवर कोणती विपदा नाही येईल पण हे जे आहे हे खूप जास्त म्हणजे आजकालचे लोक समजत नाही की हे खूप जास्त चुकीचं आहे म्हणून आणि तसंच याला याला समोर नाही न्यायला पाहिजेत